या भागात तुम्ही आम्ही ह्या भागात म्हणजे पहिले आधी रत्नागिरी रत्नागिरीत आम्ही जास्त मासे पकडतो मासेतले पकडतो म्हणजे कुठले मासे पकडतो आमच्या इकडे जास्त म्हणजे कोलंबी भेटते कोलंबी म्हाकुल म्हाकुल म्हणजे स्क्वेड आणि जास्तीत जास्त म्हणजे कोलंबी भेटते म्हाकुल भेटते असं असते आणि ते खूप जास्त पकडले जातात सीजन असतो साद गणपतीपर्यंत तेव्हा आम्ही कोलंबी मासे परत आणि क म्हाकुल पकडतो आणि जास्त मागणी असलेले म्हणजे आम्ही कोलंबीलाच मागणी असते भरपूर कोलंबी असते म्हाकुलला मासे असते आम्ही मोठे मासे मारत नाही सुरमई पापलेट वगैरे ते मोठे पर्सननेट बोट असते ते मारतात आम्ही साधे फिशिंगवाले लोक असल्यामुळे काय होते ते आम्ही फक्त कोलंबीच मारतो असं आणि कोलंबी आणि बारीक मासे असतात रेबन फिश असतात त्याच्यात मा ढोमी असते परत सौंदाळा असतो बांगडा असतो आणखीन असे छोटे छोटे असतात मासे भरपूर असतात ते आम्ही पकडतो आणि मग आणतो आणि त्याला बाजारात घेऊन जातो बाजारात गेल्यानंतर आहे ना त्याला भरपूर मागणी असते असा कोण असतो तर तो बांगडा असतो बांगड्याला पण भरपूर मागणी असते पण तो पण जातो चांगल्या रेटने आणि नंतर मग कोलंबी कोलंबी ही पाच सहा प्रकारची असते एक असते प्रॉन आम्ही त्याला चालू म्हणतो चालू म्हणजे चालू एक असते व्हाईट असते आणि बारीक म्हणजे टायनी पोवालन आणि बिग टायगर पाच सहा प्रकारचे असतात ते बिग टायगरला जरा जास्तच रेट असतो व्हाईटला तीनशे ते चारशे रुपये रेट असतो अगदीच कमी असेल आणि रेट असेल तर तो पाचशेपर्यंत जातो बीगला बीगला पण बीग आहे ना बिग व्हाईट म्हणजे टायगर त्याला त पाचशे सहाशे रुपये रेट असतो तो कमी भेटतो एवढा काय भेटत नाही पण भेटतो कधी कधी आणि चालू असते चालू पण आता पावसात तर भरपूर भेटत होती आणि सगळ्यांच्या जाळ्यात भेटत होती ती म्हणजे कमीत कमी दोनशे तीनशे किलो तरी डेली भेटायची तेव्हा जरा चांगला होता धंदा आत्ता जरा खराब झाला आहे आता भेटत नाही आहे कारण आता जरा वादळ वारा वगैरे चाललेले आहेत वादळ म्हणजे आता ते एकवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरेपर्यंत वादळच आहे तेव्हा बोटी नांगरूनच आहे गेली एखादी तर त्याला काय जरासं भेटतं असं असते पण कोलंबी चांगल्या दराला जाते आम्ही ते जर लिलावात दिली तरी पण चांगली जाते आणि आम्ही कसं जरासे कर्जबाजारी असल्यामुळे सर शेठचे म्हणजे जो मोठा ए एजंट असतो त्याच्याकडून थोडे कर्ज घेतो आणि मग ते फिशिंगची बोट चालू करतो आणि मग ते जो काय माल असेल तर त्याला देतो पण तो पण चांगला रेट देतो मग चांगलं चालते डिझेलला पैसे लागतात ते मग देत राहतो तो आणि मग आम्ही तो त्याला माल घालतो आणि कधी कधी लिलावात पण देतो माल असं असतं ते पण चांगला रेट देतो चांगले असतं सगळं पण कधी कधी रेट नसला की जरा ते हे होते पण चांगला आहे धंदा आमचा कधी कधी मासेच नसतात आता बघा हां एकवीस सप्टेंबरपासून तीस सप्टेंबरमध्ये वादळ असल्यामुळे पुस् पूर्ण स्लॅक आहे असं आहे आणखीन म्हणजे हां आणखीन कुर्ल्या पण भेटतात कुर्ली म्हणजे खेकडा खेकडे पण चांगले आहेत आणि त्यांना आत्ता म्हणजे ह्या दोन वर्षात आहे ना दोन तीन वर्षात खूप हा महाग मग चे चांगला रेटने जातो तो पहिल्यांदा एवढा हां चांगल्या रेटने जातो म्हणजे चांगली मागणी असते त्याला पहिल्यांदा कसं आम्ही दीडशे रुपये एक ट्रे म्हणजे आमचा कॅरेट असायचा ना पस पंचवीस किलो तीस किलो राहणार तो पहिल्यांदा स्वस्त जायचा दीड दोनशे साडेतीनशे रुपये म्हणजे भरपूर पण आता तोच कॅरेट आहे ना एक हजार रुपयेपर्यंत एक दीड हजारापर्यंत जातो तर बरं वाटतं जरा खेकडे मारून पण आणि लेप भेटते लेप लेपेला पण चांगला रेट असतो बारीक बारीक मासे आहेत ना पण त्यांना रेट चांगला असते असं कधी कधी जातो स्वस्तात पण कधी कधी चांगला रेट भेटतो असं आहे आणि लेप भेटते आणखीन बारीक सारीक मासे रेन्वे सौंदाळे ह्यांना पण चांगला लिलावात दिला तर चांगला रेट असतो त्याच्यावरच आमचं जीवन चाललेलं आहे आणखीन